हो शिकलेली माणसं सभ्य आणि नियम पाळणारीच असतात कारण त्यांना सामाजिक बंधनं आणि समाजात वावरताना कसं वागावं कसं रहावं हे शिकवलं जातं आणि शाळेमध्ये म्हणजे जे शिकतं शिक्षक जे शिकवतात ते त्यांच्या चांगल्या लक्षात राहतं त्यामुळं शिकलेली माणसं नेहमी सभ्य आणि नियम पाळणारेच असतात असं मला वाटतं